हॅलो सर गनेश डेअरी प्रोडक्टसमधून बोलत आहे का सर तुमच्याकडे कुठले प्रोडक्टस ॲवेलेबल आहे सर सध्या आपल्या पनीरचा रेट काय चालला आहे पनीरचा रेट काय चालला आहे आणि सर तुमच्याकडे गाईचे दूध ॲवेलेबल आहे का ठीक आहे ह्याचा रेट काय सांगू शकाल प्रति लिटर हां ठीकय काय मग मला प एक दहा लिटर दूध आणि दहा दहा किलो एक पनीर पाहिजेल कारण माझ्या घरात ॲक्च्युली वास्तूशांतीचा एक कार्यक्रम आहे मग तुम्ही सर तुम्ही ॲड डिलिवरी होम डिलिवरी स्वत हून देता का तिथे घेऊन यावं लागेल आम्हाला आणि सर तुमच्याकडं आइस्क्रीम पण अवेलेबल आहे का मग तुम्ही मागवून देऊ शकता का प्लीज अर्जंट मग कुठले प्रोडक्ट असतील प्लीज सांगू शकत आहे ते बल्कमध्ये मागवावं लागेल का मग एक मग मग कमीत कमी मला एक ते पंचाहत्तर ते शंभरपर्यंत कप्स मिळतील का मँगो आईस्क्रीमचे ऑर्डर एक दिवस अगोदर द्या लागेल का मग सर तुम्हाला कॅश पेमेंट करावं लागेल की ऑनलाईन बरं मग तुम्हाला बरं सर मी तुम्हाला मग डिटेल्स माझे पाठवतो आणि तुम्ही मला क्यू आर कोड पण पाठव पाठवा वॉट्सअप नंबरला माझ्या आणि मी पेमेंट करून टाकतो हो सर आणि मग तुम्हाला ऑर्डर डिटेल्स सगळे पाठवतो आणि मला होम डिलेवरी हवी आहे आजच्या दिवस ओके सर ठीक आहे मग मी तुम्हाला ॲड्रेस आणि माझे डिटेल्स सेंड करतो तुम्ही आम्हाला पाठवा थँक्यू